विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि महाविद्यालयासाठी मुंबई आणि पुणे हे ठिकाण जास्त आवडतात कारण तिथे तिथे सुख सुई सोयी सुविधा उपलब्ध असतात विद्यार्थी जास्तीत जास्त विज्ञान नर्सिंग अभ्यासक्रम आय टी आय अभियांत्रिकी आणि वैद्यकीय हे अभ्यासक्रम निवडतात कारण हे अभ्यासक्रम निवडल्यामुळे त्यांना करिअरच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतात म्हणून म्हण आणि ह्या करिअरच्या संधी जास्तीत जास्त मुंबई पुणे ह्या ठिकाणी उपलब्ध आहे